पशुपालनामध्ये वापरली जाणारी काही सर्वसामान्य प्रकारची पशुखाद्यं आहेत जसं आपल्याला ढोरावासरांना जे दिलं जातं त्यांच्यासाठी अलगतून खाद भेटतं आणि त्यांना खाद आन बकरींना चरवण्यासाठी जे आहे घास भेटून जाते खूप सारी गवत आणि त्या जे म्हशीच्या आणि गाईचे जे दूध असतो ते चांगलं गाढाप्रमाणे आलं पाहिजे याच्यासाठी त्यांना त्यांचा अलगतून पेंडा बनवला जातो आणि खत आणि भुसा वुसा जे मिळून जे आहे खत मिळून त्यांना पेंढा चार चारल्यावर जे आहे दूध चांगला निघतो गाढागाढा आणि पाखरं जे असते प पाखरांना दाणा असतो आणि त्यांच्यासाठी दुकानामधी वेगवेगळ्या प्रकारचे दाणे भेटते आणि जे आहे कुत्रं झालं कुत्र्यांना जास्त काही ध्यान नाही द्यावं लागत कारण की घरी जे बनतो सामान्य वस्तू जशी पोळी झाली दूध झालं ते घरी असतो तर ते त्यांना देऊन आपण त्यांचं पोट भरू शकतो आणि मांजर जे आहे मांजरालाही तेच दही देऊ शकतो आपण नाहीतर दूधपण देऊ शकतो